आपण जेव्हा कोणते वाफे लावत असतो भाजीपाल्यांची बागबगीचे तयार करत असतो तेव्हा त्यातील आपल्याला खूप सारा त्रास घ्यावं लागतं त्यातील आपल्याला खूप सारा अनुभव पण होतो तो होतो त्यातील आपण दुसऱ्याला तो अनुभव शेअर करू शकतो त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याला व भाजीपाला उत्पन्न कसे घ्यायचे हे सगळी माहिती होऊन जाते त्यामुळे ते सुद्धा भाजीपाला स्वतःच तयार करू शक ते ते स्वतः भाजीपाला तयार करत असतील तर त्यांना बाहेरून भाजीपाला विकत आणायलाची गरज पडणार नाही त्यामुळे रासायनिक खते रासायनिक फवारणी या श सारखे इत्यादी हे वस्तू वापरलेल्या भाजीपाला घ्यायची गरज पडणार नाही त्यामुळे त्यांना कोणता त्रास पण होणार नाही तो त्रास झाला नाही की त्यांना स्वतःची शरीर खूप फिट पण अस असणार ते भाजीपाला खायला ते आणि त्या भाजीपाला लावायला खूप सारा त्रास होता त्या भाजीपाला लावण्याकरिता पहिली स्वतः त्याला बाग तयार करावी लागेल तिथे वाफे तयार करावी लागेल ती वाफे तयार झाली त्यात बी बियाणे लावावी लागेल बियाणे लावली ते निघायची वाट पण बघावी लागेल ते बियाणे निघाली की आपल्याला मग त्यानंतर त्या बियाणांना पाणी ओलावे लागेल ते पाणी ओल्ले की ते आपल्याला स्वतःची आपल्याला डवरणी फवारणी सुद्धा करावी लागेल त्यानुसार त्यांना वेळोवेळी खत फवारणी हे सगळं सुद्धा द्यावे लागते